हॅलो हा हा बोला आता कितवीला आहे सर तुम्ही बारावी झाले काय बारावीला किती पर्सेंटेज आहेत नाईन्टी पर्सेंटेज आहे तर मग मिळू शकतं ॲडमिशन सर मी डी आर बी कॉलेज ऑफ फारमसिमधून बोलतो आहे का आमचं एक कटऑफ एटी फायव आहे आमच्या इथं एटी फाय पर्सेंटचा कटआप आहे तुम्हाला मिळून जाईल सर आपलं तो आपलं फार्मसी तीन वर्षाचा असतोय तुम्हाला ॲडमिशनसाठी ट्वेल्थची सायन्समधून डिग्री पाहिजे आणि टेंथ पास सर्टिफिकेट पाहिजे टवे कॉलेज ट्वेल्थ कॉलेज लिविन सर्टफिकेट पाहिजे आणि तुमचं आधार कार्ड जेरॉक्स घेऊन या आम्ही करून देल अडमिशन आमचं कॉलेज कोल्हापुरातलं टॉप कॉलेज आहे टॉप कॉलेज आहे बी आर के कॉलेज ऑफ फार्मसी आमचं तीन वर्षाचा कोर्स आहे प्रत्येक वर्षी आमची फी आहे एक लाख वीस हजार तीन वर्षाची फी होते तीन लाख साठ हजार त्यात आम्ही वेगवेगळे प्रोग्राम घेतो वेगवेगळे आमचे फंक्शन्स असतात आहे की तुम्हाला इस्टॉलमेंटमध्ये फी भरू शकता तुम्ही सगळी तुम्हाला सुविधा करून देणार आम्ही त्यात जर तुम्ही कास्टमध्ये असला तर तुम्हाला अजून फी कमी होईल सवलती वेगवेगळे फॉर्म स्कॉलरशिप असतात ते स्कॉलरशिप भरले तर आणि फी कमी होतील त्यात बरं अजून काही कास्टमध्ये असला तर फक्त एक वर्षाची फी वीस हजार बास वीस हजार बस फी हो आणि

वीस हजार साठ हजार होते साठ हजारपर्यंत लागतील सर्व ऑल ओवर ॲडमिसन धरुन

नाही प्लेसमेंट सर आपण करून देऊ शकतो वेगवेगळ्या फार्मसी कंपनीवर आमचं टायप आहे परत आपल्या कॉलेजमध्ये सगळी बस सुविधा सगळ्या सुविधा आहेत डिजिटल प्रोजेक्टरमध्ये आम्ही शिकवतो ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून शिकवतो न्यू पॅटर्न आहे वीथ तुम्हाला वेगवेगळ्या इंडस्ट्री व्हिजिट आम्ही प्रोवाईड करतो वेगळ्या फार्मस्युटिकल कंपनीजमध्ये तेच की वेगवेगळ्या फार्मस्युटिकल कंपनीजमध्ये दरवर्षी नेतात आपलं कॉलेज पत्ता रविवारपेठ आझाद चौकाजवळ आहे आणि काय विचारायचं बी आर के कॉलेज ऑफ फार्मसी हो आपल्या इथं सगळी सुविधा आहे हो सगळी सुविधा आहे आपल्याकडं हॉस्टेल सुविधा पण आहे गर्ल्स हॉटेल बॉईज हॉस्टेल आल्याकडे सेपरेट आहे आपलं कॉलेज खूप कॅम्पस आपलं खूप मोठं आहे तुमाला सगळे फॅसिटीज प्रोवाईड करणार आम्ही चालेल चालेल मी तुम्हाला एक दोन दिवसात या नंबरवर फोन लावतो काय असेल ते तुम्ही सांगा हा थँक्यू